प्रत्येक प्रदेशाची प्रत्येक राज्याची अशी एक संस्कृती असते म्हणजेच तिथल्या लोकांची राहण्याची बोलण्याची चालण्याची वागण्याची पद्धत तिथला खानपान तिथली संस्कृती तिथे म्हटले जाणारे श्लोक किंवा तिथे नेसल्या जाणाऱ्या साड्या तिथे खाल्ले जाणारे पदार्थ असे अनेक गोष्टी या संस्कृतीमध्ये असतात किंवा तिथे साजरे केले जाणारे सण त्यांच्या पद्धती अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी या संस्कृतीमध्ये येत असतात बाहेरील संस्कृतींचे या राज्यातील संस्कृतीवर अनेक परिणाम होत असतात आता बाहेरील प्रदेशातील लोक जेव्हा आपल्या राज्यामध्ये येऊन स्थलांतरित करतात तेव्हा ते त्यांच्या संस्कृतीनुसार वागत असतात महाराष्ट्रातील संस्कृती ही आत्ता या क्षणाला अनेक विविध संस्कृतींनी मिळून बनलेली अशी एक संस्कृती आहे उदाहरणार्थ जेव्हा एखादा तेलंगणा प्रदेशातला माणूस आपल्या इथे महाराष्ट्रात येऊन राहतो तेव्हा तो त्याची संस्कृती आणि त्याच्या पद्धती घेऊन येतो त्यांच्यात जर भातावर वर्णाच्या ऐवजी भातावर एखादा रस्ता वेगळा प्रकारचा घालून खाण्याची पद्धत असेल तर जेव्हा तो आपल्या इथे येऊन राहतो आणि आपल्या इथल्या चार लोकांना ही नवीन संस्कृती सांगतो तेव्हा त्यांना त्याचे अप्रूप वाटून त्यांची नेहमीची खानपानाची पद्धत पदळण्याची शक्यता असते किंवा महाराष्ट्रात पहिल्यापासूनच साडी नेसणे हा एक प्रचलित आपण म्हणूया प्रचलित आहे साडी नेसणं जेव्हा विविध वेगळ्या वेग विविध राज्यांमधून किंवा विविध देशांमधून इथे पर्यटक येतात तेव्हा त्यांच्या त्यांचे कपडे बघून किंवा त्यांची कपडे घालण्याची पद्धत बघून आपल्या इथल्या संस्कृतीवर परिणाम होतो जसे की आपल्या इथल्या बायका साडी नेसतात इत आपल्या इथल्या बायका नऊवारी किंवा सहावारी साडी नेसतात पण जेव्हा गुजरातमधील एका त्रि एखादी स्त्री महाराष्ट्रात येईल तेव्हा तिची स साडी नेसण्याची पद्धती वेगळी असेल मग ती बघून आपल्या इथल्या साडी नेसण्याच्या पद्धतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो